गुड मॉर्निंग ओला कॅब कडनं बोलताय का ओके मला एक तक्रार करायची होती ॲक्चुअली मी कॅब बुक केली होती शेगावसाठी बुलढाण्याहून हो काल काल बुक केली होती एक मे दोन हजार तेवीसला कॅब नरमर होता माझा एम एच ट्वेंटी एट टू एट थ्री वन आणि ड्रायव्हरचं नाव होतं अखिल हा आणि तेव्हा मला सांगण्यात आलं की मला पाचशे रुपये चार्जेस पडतील एका कॅबचे बुलढाण्याहून शेगावला जाण्यासाठी कॅब मला घरी येईल घ्यायला आणि कॅब मध मधून मला शेगावला जिथे इच्छित स्थळी मला पोहोचवून देणार पण जेव्हा मला कॅब ड्रायव्हर भेटला आणि त्यांनी मला पोहचवूनही दिलं सर्व्हिस वॉज गुड पण त्याने मला तिथे गेल्यावर सातशे रुपये मागितले जेव्हा की त्याचे त्याला मला फक्त पाचशे रुपये द्यायचे होते पण त्याने मला सातशे रुपयाची डिमांड केली आणि त्याचं काहीच लॉजिक नव्हतं हे एकदमच अननेसेसरी डिस्कशन झालं आमचं त्यामुळे माझा मूड खराब झाला तो जर्नी पण इतका छान झालेला खराब झाला सो ही कंप्लेंट मला तुमच्याकडे नोंदवायची आहे की यावर योग्य ती ॲक्शन घेण्यात यावी मी दोनशे रुपये त्याला बिल मुळीच एक्स्ट्रा देणार नाही कारण ते बिलकुल तसं डीलमध्ये फायनल झालेलं नव्हतं कृपया या गोष्टीची काळजी घ्यावी आणि पुढच्या वेळेस मला या गोष्टीचा त्रास होईल होणार नाही याची काळजी घेण्यात यावी म्हणजे मला कॅबची सर्विस घ्यायला हेल्प होईल थँक यू